मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटल्यास मराठी भाषा ही महाराष्ट्राची बोलीभाषा आहे आणि मराठी भाषाचा आम्ह अभिमान हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे कारण प्रत्येकाचं बोलणं चालणं आनी प्रत्येक व्यवहार हे मराठीतून होत असतात आणि कोणताही व्यवहार हा जर महाराष्ट्रात करायचा असला तर मराठी भाषेशिवाय पर्याय नाही त्यामुळे मराठी भाषा ही एकदम महत्त्वाची भाषा महाराष्ट्रासाठी आहे आणि तिचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मराठी भाषा ही एक असून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर हे अलगअलग पद्धतीनं बोलली जाते आणि ते प्रत्येकाला समजते सुद्धा मराठी भाषा त्यामुळे हे इथल्या प्रत्येक नागरिकाला एकदम आवडलेली भाषा आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मराठी ही इथल्या प्रत्येक कार्यालयात बोलली जाते तो अधिकारी कोणत्याही पदावर असो छोट्या पदावर असो किंवा मोठ्या पदावर प्रत्येकाला मराठी भाषा बोलणे हे म्हणजे आवश्यक आहे